पिकांची उत्पादकता किंवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन तंत्र वापरणं फारच आवश्यक आहे त्यामधे पर्टिक्युलरली नवीन नवीन जे फर्टिलायझर्स आहेत पण ज्यामधे केमिकल्स अत्यंत कमी आहेत अशा फर्टिलायझर्सचा वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मी माझा असा पर्सनल विचार आहे की पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता जर आपल्याला वाढवायची आहे पर्टिक्युलरली आपण गुणवत्तेबद्दल बोलूया तर इथे केमिकल्स जितकी कमी वापरता येतील त्या ती आपल्यासाठी फायदेमंद राहील आणि किंवा नॅच्युरल खतं जी आपल्याला अवेलेबल आहेत जसं गोबर गॅस वगेरे किंवा गांडूळ खत म्हणता येईल ह्यांचा वापर करून आपण जी ही पिकं उत्पादन करू शकतो ते फायदेमंद राहतील